हो आपण या आठवड्यामध्ये गोव्याला जाऊ का मला काय जायचं आहे मला फिरायचं आहे म्हणजे फिरायचं आहे गोव्याला जायचं आहे पुढच्या महिन्यात कुठं आता फरवरी महिन्यातच सगळे तिथं फॉरेनर येतात टुरिस्ट येतात खूप छान तिथे यात्रा लागते नाही जास्त नाही आहेत आपण कमी खर्चात जाऊ नाही पायद्यात पायद्यात नाही आपण ट्रेननी जाऊ विदाऊट रिजर्वेशन जाऊ मी लेडीज बोगीत बसेल तुम्ही जनरलमध्ये बसा नाही जास्त तिकीट नाही लागणार मग मी गोव्याला गेल्यावर मला शॉपिंग पण करायचीय मला हॉट पॅन्ट घ्यायचे आहेत टीशर्ट घ्यायचे आहेत तिथे आता खूप छान फॉरनर येतात बाबा ते रावणवाडी मी नाही येत रावणवाडी कुठं आणि गोवा कुठं ठीक आहे पैसे किती लागतील रावणवाडीला जायला पन्नास शंभर रुपयात रावणवाडीला जायचं कशानी जाऊन जा मग कशानी जाऊन अबा सायकल ना माझ्या मैत्रिणी मला हसतील नाही तिच्या नवरात हो सायकलने जाउदे आपली बोलतच नाही ठेवा फोन तुम्ही आपला